नमस्कार मला कार बुक करायची होती सोळा जुलैला मी माझ्या पाच मैत्रिणींसोबत पानशेतला जाऊ इच्छिते तर वन डे आम्हाला ही पिकनिक करायची आहे त्यासाठी मला पिकअप सत्तावीस मॉडेल कॉलनी ईशान अपार्टमेंट दीप बंगला चौक पुणे चार एक एक शून्य एक सहा या पत्त्यावरून पिकअप हवा आहे सगळ्या मैत्रिणी तिथूनच बसणार आहेत आणि थोडंसं ट्रॅफिक अवर्स अवॉइड करायचे असल्यामुळं मला सात वाजताच प्रॉम्प्टली ती कार ड्रायव्हरसोबत या पत्त्यावर हवी आहे तर आपल्याकडे सोळा जुलैला सकाळी सात वाजताचं बुकिंग होऊ शकेल का बरं आणि सध्या मोठा थोडासा असं स्पेशियस कार हवी होती मला मोठी तर कुठल्या गाड्यांचे मॉडेल्स अव्हेलेबल आहेत तवेरा हं तवेरा किंवा इनोवा पण चालेल हो चालेल फक्त ए सी असलेली ए सी फंक्शनिंग असलेली व्यवस्थित द्या आणि साधारण संध्याकाळीच मला परत ड्रॉप हवाय घरी फार उशीर होणार नाही आहे तरी ट्रॅफिकचा अंदाज घेऊन किती वेळ लागेल जायला पानशेतला अच्छा म्हणजे ट्रॅफिक असेल तर दीड ते पावणे दोन तास लागतील रिटर्नमध्ये लागू शकते का चालेल हां चालेल तर मग बुक करून घ्या माझं नाव आहे स्मिता पाटील आणि पत्ता मी सांगेन हा नोंद केला आहे तो येस धन्यवाद